जास्तीतजास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागात आढळते म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के लोक हे ग्रामीण भागात राहतात आणी ग्रामीण भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच असतो आणि ते लोक जास्तकरून शेतीवर व शेतीपूरक जे व्यवसाय आहे त्यावर अवलंबून असतात बरेच लोक शेती ही आपलं आद्य कर्तव्य किंवा आवड म्हणून करतात आणि काही लोक आपलं पोटापाण्याचा मार्ग म्हणून करतात बरेच लोकं आता नवनवीन टेक्नॉलॉजी वापरून शेती करत आहेत तर काही अजूनही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत आपण जर नोकरी केली तर त्यामध्ये रिटायरमेंट असते पण शेतीमध्ये कोणतीही रिटायरमेंट नसते माणूस हा आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत शेती पिकवत असतो व दुसऱ्यांना जगवत असतो आणि प्रत्येकाने शेती ही केलीच पाहिजे आता प्रत्येकाचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आजकालचा नवीनच फॅड निघालं आहे मुलींचं की शेतकरी नवरा नको परंतु जर आपण शेतीच केली नाही तर आपण खाणार काय हा शेतकरी शेती करतो आहे पिकवतं आहे म्हणून शहरातले लोक जगत आहेत आपण जगतो आहे तर प्रत्येकाने शेतीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला पाहे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजींचा वापर करून आपल्याला शेतीमधून जे काही आर्थिक जे काही पैसे आपण त्याच्यामध्ये घातलेले आहेत तो खर्च पण आपला निघला पाहिजे वेगवेगळ्या टेक्नॉलिनचा पण वापर केला पाहिजे आधुनिक शेतीशुद्धा आपण केली पाहिजे शेतीचं जो काही कोर्स आहे तो आपल्याला सुधरवता आला पाहिजे आणि त्या प्रकारे आपल्याला शेती परवडते